सरकारी योजनेत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा या दर्जेदार असतीलच असं नाही बऱ्याच वेळेला एम्स किंवा एखादं उत्तम मेडिकल कॉलेज यांच्या सेवा यांची कन्सल्टंट्स यांची औषधं यांची इंजेक्शनं हे चांगल्या दर्जाचे असू शकतात परंतु त्यामुळे सरकारी सगळ्याच रुग्णालयात जाणं आम्ही पसंत करू असं नाही कारण जिल्हा रुग्णालयं किंवा तालुका रुग्णालयं या ठिकाणी मिळणाऱ्या सेवा ह्या ठिकाणी मिळणारे औषधं ही चांगली असतीलच असं असा विश्वास देता येत नाही सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये हाच एक फरक आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये हवी ती सेवा हवी तेव्हा उपलब्ध असू शकते फक्त तुमचे पैसे खर्च करण्याची तयारी पाहिजे तसं सरकारी रुग्णालयामध्ये होत नाही सरकारी रुग्णालयामध्ये वेळेची बंधनं असतात उपलब्धतेची बंधनं असतात आणि सरकारी सेवा या खाजगी रुग्णालयांमध्ये नाही मिळू शकत